मराठी भाषा ही बोलायला सोपी आहे सगळ्याला समजायला सोपी आहे त्याच्यामुळे ती काही ही वेगळी भाषा आहे मा राजस्थानची कशी भाषा आपल्याला समजत नाही गुजराती आपल्याला समजत नाही पण मराठी भाषा ही बोलायला सोपी आहे सगळ्यांनाच समजते ही लिहायला पण सोपी आहे खेडेपाड्यातसुद्धा मराठी भाषाच बोलली जाते त्याच्यामुळं ही सगळ्यांनाच समजते भाषा आणि सगळीकडे मराठी भाषाच बोलली पाहिजे